मराठी भाषा आत्ता लेख झाला की कारण साऊथनंतर हिंदीमध्ये पण मराठी भाषेचा उच्चार केला जातो मराठी भाषा अशी आहे की आपल्या माणसाला कसं ओळ आपल्या माणसाला जवळ कसं करता येते या मराठी भाषेत आहे तसे प्रत्येकांची बोलीभाषा वेगळीच असते कन्नाडक्स तेलगू तमीळनाडू तसल्या वेगवेगळ्या भाषेमध्ये पण मराठी भाषा ही एकदम खतरनाक आहे आपल्यामध्ये एकदम रांगडा गडी असतो म्हणून मानवतल्या मराठी भाषांन त्याच्यात मराठी भाषांचं खूप लेखन झालं आहे सो आदिशतकापासून मराठी भाषेला एकमध्ये वेगळंच स्थान प्राप्त झालं आहे ह्याबद्दल प्रोत्साहन आपल्या या मराठी भाषेने देतात हेच मला आहे पण आता मराठी भाषाकडे अडूनले हल्ली आता इंग्लिशकडे जाय लागली ती मराठी भाषा त्याच्यामुळे आता कालची पिढी इंग्लिश भाषाकडं प्रभाव घेतवा लागली तर मराठी भाषा तुम्ही प्रोत्साहन करा हेच माझं